बागकामासाठी आमच्याकडे विविध साधने आहेत उदाहरणार्थ खुरपे आहे विळा आहे बागेची कटाई करण्यासाठी कात्री आहे तसेच मोठे फांद्या तोडण्यासाठी करवत आहे इत्यादी साधनाचा तसेच खोऱ्या आहे टोपले आहे घमेलं आहे या साधनांचा बागेसाठी आम्ही वापर क करतो आणि ही साधनं असल्यामुळे आपणाला कमी वेळामध्ये बागेची छाटणी म्हणा किंवा बागेला खत देणे म्हणा किंवा बागेसाठी सिंचन करणे यासाठी याचा वापर केला जातो